हॅलो मी विट्यातून बोलतो आहे एम एबीत फोन लागला फोन लागला आहे ना मग मी विट्यातून बोलतो आहे शुभम् जाधव म्हणून ती तक्रार अशी आहे की ती काय झालं आमच्या शेजारी शेजाऱ्यांनीच नवीन बांधकाम चालू केलं आहे ना घराचं मग त्या बांधकाम दोन तीन महिने चालू केलं आहे मग ते काय झालं आहे बांधकाम चालू केली लँडलाईनची वायर आहे ना लाईटीची ती वायरच तुटल्या त्या बांधकामामुळे त्यामुळं त्यासाठी तक्रार तक्रार अशी आहे की त्याला वायर लवकरात लवकर बदलून घ्या वायरमनल्या बी मी सांगितलं आहे फोन करून तीन दोन तीन महिने झालं ती वायर तुटली आहे वायरमेननं बी चारपाच वेळा सांगितलं त्यानं काही ऐकलं नाही त्यांच्यावर बी ॲक्शन घ्या लवकरात लवकर वायरमॅन काय येत नाही ती स् लवकर सांगितलं ती पण काम करत नाही ती दोनतीन वेळा सांगितलं ऐकलं नाही माझं काही त्यांच्यावर बीन ॲक्शन लवकरात लवकर घ्या आणि ती काम तेवढं आमचं लवकर करा हीच तक्रार बाकी काय नाय विट्यात आम्ही दत्तनगर दिशा अपार्टमेंटमध्ये राहतो सोसायटी मग पत्ता हे होता आमचा मग तेवढे वायरमेनला पाठवून आमची तेवढे लँडलाईनची वायर तेवढे रिपेर करून द्या लईच नुकसान झालं आहे आमचं आता दोन तीन महिन्यात त्या वायर तुटल्यामुळं म त्यासाठी लवकरात लवकर हे आमचं काम तेवढं करून घ्या साहेब बाकीचं ऑनलाईन पद्धतीनं चालतं काम तात्काळ हे तेवढं काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या दोन तीन उद्याच उद्याच जस्ट करून घ्या तुम्हाला वेळ कधी भेटेल तेव्हा करू शकताय बा तसं काही नाही माझं उद्याच केलं पाहिजे या दोन तीन दिवसात तेवढं आमचं काम करून घ्या झालं एवढं काही नाही